बागकाम करताना सर्वात प्रथम मला अडचण आली ती म्हणजे मातीत बुरशी लागणे किंवा रोपाच्या मुळाशी बुरशी लागणे त्याचे महत्त्वाचे कारण लक्षात आले की अतिशयोक्ती पाण्याचा वापर जास्त पाणी रोपाला दिले गेले तर बरेचदा मातीत बुरशी येते आणि माती जर पूर्णपणे खालपासून वरपर्यंत भुसभुशीतच माती आपण टाकलेली असेल तर पाणी मातीत साठून राहते म्हणजे मातीमध्ये जर आपण वाळू मिक्स केलेली असेल किंवा नारळाच्या शेंड्या टाकल्या असतील तर माती पाणी जास्त धरून ठेवत नाही आणि पाणी एक्स अती झालेलं पाणी वाहून जातं आणि पाण्यात मातीत बुरशी लागत नाही दुसरी एक समस्या मी अनुभवली ती म्हणजे ब्रह्मकमळाच्या माझ्या एका रोपाला एक वर्षी भरपूर फुले आली आणि नंतर पुढच्या वर्षी फुलं येणं अचानक बंद झालं विचारले असता असं लक्षात आलं की कुंडी बदलण्याची गरज आहे म्हणजे झाडाची वाढ झपाट्याने झाली मात्र त्याची जागा त्याची कुंडी बदललीच गेली नाही छोट्या कुंडीत झाडाला वाढायला जागा न राहिल्यामुळे त्याची पुढची वाढीची प्रक्रिया झाली नाही आणि फुले आली नाहीत त्यानंतर पावसामुळे आता इतक्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे मोगऱ्याच्या झाडाची फांद्या थोड्याशा उन्मळून पडल्यासारख्या झाल्या आणि खालचा भाग तर व्यवस्थित होता शाबुत होता पण वरून फांद्या थोड्या उन्मळून पडल्या तर झाडाला पुन्हा एकदा कळ्या येणं बंद झालं मग लक्षात आलं की फांदी ही अर्ध्यातून तुटल्यामुळे त्याचा मुळाशी संपर्क तुटला आणि त्या फांदीला आता काहीच येणार नाही तेव्हा त्या झाडाची छाटणी करण्यात आली छाटणी झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित झाडाला फुलं येऊ लागली अशा पद्धतीने थोडेसे हवामान बदलल्यानंतर कीड पडणे किंवा अशा अनेक गोष्टी अनुभवल्या त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने सेंद्रिय खतांचा वापर योग्य प्रमाणात माती योग्य प्रमाणात पाणी आणि कुंडीचा योग्य आकार योग्य वेळी छाटणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती पद्धतीने आपल्याला जर काही रोपांना देता आलं जसं की कांद्याच्या सालीचं पाणी अशा पद्धतीने जर आपल्याला खते वाढवता आली आणि नित्यनेमाने जर सूर्यप्रकाश ही योग्य प्रमाणात पाण्यासोबत रोपांना मिळाला तर आपली बाग छान फुलते असा मी अनुभव घेतला